मी सध्या ग्रामीण भागात राहते तर तिथं महिलांनी एक स्वतःचा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे त्या आता सध्या असं व्यवसाय करतात की म्हणजे एक एका ठिकाणी सगळ्या महिला एकत्र येऊन काही पदार्थ आहेत जे सीजन वाईज असतात तर ते पदार्थ त्या बनवतात एकत्र येऊन बनवतात पुन्हा त्याचे मार्केटिंग करतात त्या त्यामुळं ते पूर्ण म्हणजे सिटीमध्ये वगैरे फेमस होतं म्हणजे समजतं की हे प्रोडक्ट बाबा हे घरगुती बनवलेलं आहे काही वेळा काय होतं की एवढे दुकान बेकरी वगेरे उप तिथे सगळे पदार्थ मिळून जातात पण अशा महिलांनी जे काही काम केलं आहे हे मागं राहतं पण या महिलांनी चा उद्योग म्हणजे केंद्र जे आहे तर त्या महिला अशा आहेत की त्यांनी प्रत्यक्षात जाऊन ते घरोघरी त्यांनी सांगितले की या पदार्थात स्पेशल काही आहे ह्याचा काय उपयोग आहे याच्यामध्ये पौष्टिक पदार्थ काय घातलेले आहेत त्यांनी याचा परिणाम चांगला आहे किंवा वाईट आहे काय आहे ते पूर्ण त्या प्रोडक्टबद्दल ती माहिती देतात हे कष्ट त्यांनी प्रत्येकानी पर्सनली त्या महिलांनी घेतलेलं दिसलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या ग्रामीण समाजात जरी चालू असला व्यवसाय तरी तो त्यांच्या त्या कष्टामुळे किवा ते जे मार्केटिंग करत आहेत त्यामुळे तो यशस्वी झाला आहे असं मला वाटतं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जे कष्ट आहे ते दिसून येतं आहे घरात वर्क करून सुद्धा तिथून पुढं त्या आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी स्वतःसाठी वेळ देताना दिसत आहे हे सुद्धा मोठ्ठं कष्ट आपण म्हणजे त्यांचं मान्य करू शकतो आणि प्रत्येकातली एक एक एक एक कला प्रत्येकाला जो काही पदार्थ चांगल्या रीतीने बनवता येतो त्यानी ते माहिती काढून एक एक संस्थांना भेट देऊन त्याची पूर्णतः माहिती घेऊन मग ते त्याच्यात ब गुंतलेले आहेत आणि तशा प्रकारे त्यांनी त्यांच्या म्हणजे कृतीमध्ये बदल केलेले आहेत चांगल्या प्रत्येक प्रोडक्ट हे त्यांचं चांगलंच आहे पुन्हा एक्सपायरी डेट व्हायच्या आधीच म्हणजे खूप दिवस टिकतील असेच पदार्थ त्यांनी बनवून ठेवलेले आहेत ज्याचा साठा म्हणजे आपण एक थोड्या दिवसांनी सुद्धा वापरले तरी ते वाया जाणार नाही किवा वेस्ट होणार नाही असं पूर्ण सगळा विचार करून त्यांनी ते बनवलेलं आहे त्यामुळं असं मला वाटतं आहे की ह्यांचं हे कष्टच आहे जे ग्रामीण असून ग्रामीण भागात सुरु असून सुद्धा खूप यशस्वीरीत्या चालू आहे